बागायत करण्यासाठी बागायतीच्या स सर्वात प्राथमिक माहिती घेणे आवश्यक असते त्यामुळे प्राथमिक ज्यांच्याकडे बागायत असेल त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेणे आवश्यक असते त्यामुळे बागायत करण्यासाठी लागणारे जे झाडांचं रोप आहे त्याची योग्य निवड करणे त्यापप्रम त्याला किती इंचेच्या कुंडीमध्ये लावायचं आहे त्या झाडायची उंची किती वाढेल त्यामधून निर्माण होणारी जे मुळं आहेत त्याचं विश्लेषण कसं होणार त्या कुंडीमध्ये त्याला पाणी कसं मिळणार तर या सगळ्या गोष्टीची माहिती आधी घ्यायची त्यानंतर त्या झाडा झाडाच्या उंचीप्रमाणे कुंडीची निवड करायची त्या झाडाला किती सूर्यप्रकाश लागेल याची आधी कल्पना करून त्या सूर्य प्रकाशापासून त्याला संरक्षण कसं होणार या सगळ्याची माहिती घेऊन त्या जागेवरच ते वृक्षारोपण करावे कुंडीमध्ये आणि त्या त्याला पाणी खत या सगळ्या गोष्टीचे व्यवस्थापन आवश्यक आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे